मी टाकाऊ वस्तूंपासून अनेक काही वस्तू तयार केल्या आहेत शर्ट विकत घेतल्यावर त्याच्यासोबत मिळणाऱ्या पुठ्ठ्यापासून गाड्यांचे सांगाडे तसेच विविध प्रकारचे छोटे बॉक्स छोटी घरे देखील बनविली आहेत याचबरोबर आइसस्क्रीमसोबत मिळणाऱ्या आइसस्क्रीम स्टिक्स वापरून शोपीस देखील तयार केला आहे फ्लावरपॉटमध्ये शोभेसाठी ठेवण्याकरीता जुन्या वर्तमानपत्रांपासून फुले व पाने देखील बनविली आहेत फ्लाॅवरपॉट देखील जुन्या प्लास्टिक बॉटल वापरून बनवला आहे मी कला आणि हस्तकलेचा वापर करून माझं घर अनेकदा सजवलं आहे विविध चित्रे काढून हस्तकलेचा वापर करून त्यांना पुठ्ठ्यांची फ्रेम बसवून घरांच्या दर्शनी भिंतीवर लावलेली आहेत घराच्या अंगणात काही ठरावीक प्राण्यासारख्या आकार असणाऱ्या दगडांना रंग देऊन अंगणात सजवून ठेवले आहे तसेच जुने खराब झालेल्या रबरी टायर्सना अंगणात आडवे ठेऊन त्यांच्या मध्यभागी पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवले आहे जुन्या वर्तमानपत्रांचा लगदा करून त्यांचा वापर विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू करण्यासाठी केला आहे याच आकर्षक वस्तूंनी घर देखील सजवले आहे घरातील ओल्या कचऱ्याचा वापर देखील आम्ही झाडांना खत पुरवण्यासाठी करतो घरातील जुन्या साड्या आणि चादरी इत्यादींना विणकाराकडे देऊन त्यांपासून गोधडी किंवा रजई बनवून घेऊन त्यांचा पुनर्वापर करतो त्याचबरोबर पूर्वीच्या इयत्तेतील शाळेतील वह्यांच्या उरलेल्या कोऱ्या पानांचा वापर करून नवीन वही बनवतो त्यामुळे पैशांची बचत होते जुन्या वापरात नसलेल्या व फाटलेल्या कपड्यांचा देखील पायपुसणी म्हणून वापर केला जातो